मी एकदा ज्या वेळेस इथून शेगांवला जात होतो तर शेगांवला जाता जाता एक नदी लागते त्या नदीच्या काठावर आमची गाडी पंम्चर झाली होती म्हणजे त्यामध्ये खिळा की काहीतरी घुसला होता तर तिथनं आम्हाला ती जवळपास चार किलोमीटर गाडी अशी लोटत घेऊन लावावी लागली आणि वरतून पाऊस पण सुरू होता तो एक अनुभव असा होता की एक दुःखद अनुभव असा आपण म्हणू शकतो तर ते फार एक चांगली गोष्ट तर नव्हती पण तो अनुभव एवढा खास होता की लक्षात आलं की गाडी थोडं सांभाळून चालवावी